हॅलो ओजस्विनी रेस्टॉरंट मॅडम मराठीमध्ये बोलू शकता मॅडम मला तुमच्याशी थोडं संवाद साधायचा आहे माझ्या फॅमिलीमध्ये एक इवे्ंट आहे एक बड्डेचा कार्यक्रम आहे तर एक तीस ते चाळीस लोकांसाठी मला टेबल रिझर्व हवा आहे तर मला जवळपास एक हॉल असेल तरी चालेल किंवा एक वीस तीस लोक बसतील असं एक छानसं मला टेबल हवा आहे असं मला मिळेल तुमच्याकडून मॅडम एकदा नेटवर्कमध्ये याल का तुम्ही हॅलो हां हां हां येतो आहे तर मॅडम मला मेनू आधी आपण ठरवूत तर मला एक स्वीट डिश हवी आहे आणि नॉर्मल जे चपाती आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय देणार तंदूर देणार नान देणार बटर नान देणार ते सांगा दोन भाज्या हव्या आहेत कडी हवी आहे आणि काही म्हणजे स्नॅक्स हवे आहेत तर ही थाळी अशी थाळी मला एक कमीत कमी दोनशे वीस ते तीनशेच्या दरम्यानमध्ये हवी आहे तर तुमच्याकडे असं अवेलेबल आहे का मॅडम मॅडम तुमच्याकडे रेट रेट चार्ट आहे का तुमचा रेट चार्ट जर असेल तर ह्याच नंबर हां हां व्या या वरती व्हॉट्सॲप करून टाका आपण मग उद्या बोलूत ठीक आहे थँक्यू मॅम थँक्यू सो मच